गाण्याचे सादरीकरणाची तयारी करताना सगळ्यात आधी ते गाणं परत परत ऐकणं परत परत ऐकणं आणि ते गाणं जेव्हा आपण परत परत ऐकतो तेव्हा त्या त्या गाण्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हरकती असतात त्या आपल्याला समजायला लागतात त्याच्यामुळे ते गाणं खूप वेळा ऐकून लक्ष देऊन ऐकून त्यात त्या गाण्याततल्या प्रत्येक गोष्टी बारकावे ऐकून जेव्हा ते आपण आपल्या गळ्यातून आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते गाणं नीट आपण सादर करू शकतो म्हणून पहिली तयारी करण्याची पहिली स्टेप पहिली पायरी तर ही आहे की ते कारणं बऱ्याच वेळा ऐकणं लक्ष देऊन ऐकणं त्यातले बारकावे समजून घेणं आणि ध्वनिमुद्रणासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा माझ्या तरी माझं तरी हे असतं की खूप रियाज करणं सकाळी उठून रियाज करणं खर्जाचा रियाज करणं दुपारी दुपारच्या वेळी शुद्ध स्वरांचा रियाज करणं सकाळच्या वेळी भैरवसारखे राग रागांचा रियाज करणं आणि मग वेळेनुसार जे आम्हाला आमच्या गुरूनी शिकवलेले राग आहेत त्या त्या रागांचा रियाज करणं त्यामुळे अवघड हरकती असतील किंवा ज्या काही त्यांना गाण्यामध्ये हवं आहे ते आपण खूप सहजपणे गळ्यातून आणू शकतो गरम पाणी पिणं जर घसा थोडा खवखवत वगैरे असेल तर गरम पाण्याने आणि मीठ आणि हळद टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करणं ह्या स्टेप्स आम्ही फॉलो करतो जेव्हा सादरीकरण किंवा ध्वनीमुद्रण करतो तेव्हा किंवा एक कंठ सुधारकवटीची बॉटल नेहमी सोबत असावी जेणेकरून कधी खवखवला घसा तर पटकन ती गोळी घेतली की तेवढ्यापुरतं का होईना बरं वाटावं